आम्ही आमच्या घरी तुळस आणि इतर पण वनस्पतीसारखे झाडे लावत असतो जसं तुळस आहे कोरफड आहे लिंबाची झाडं आहे तर इतर प्रतिजैविकापेक्षा हे नैसर्गिक उपाय चांगले आहेत असं आम्हाला वाटतं कारण की तुळस जेव्हा आपल्याला सर्दी किंवा खोकला होतो तेव्हा तुळशीचे पानं चहामध्ये किंवा तसेच सकाळी सकाळी उठल्यानंतर खाल्ली जातात त्यामुळे सर्दी खोकल्या जाण्याचे चान्स थोडे जास्त असतात आणि कोरफड जे आहे ते विविध प्रोडक्टच्या माध्यमातून आपण ट्यूब वगैरे भेटते त्याच्यापेक्षा नैसर्गिक घरी बनवलेली वनस्पती चेहऱ्याला किंवा केसाला लावल्यामुळे चांगले इफे इफेक्ट दिसून येतात व चेहरा पण चांगला सुंदर दिसतो व केसाला लावल्यामुळे केस पण मऊ होतात आणि कडूलिंबाचं वगैरे झाड लावल्यानं ताप वगैरे आली तेव्हा त्याचा काढा वगैरे करून पिला जातो तसेच पोट वगैरे दुखत असेल तेव्हा पण त्याचा काढा वगैरे करून पिला जातो त्यामुळे पोटाचे साधारण विकार पण दूर होतात आणि इतर प्रतिजैविकापेक्षा नैसर्गिक जे उपाय आहेत ते कधी पण आपल्या शरीरासाठी व तब्येतीसाठी कधी पण सोयीस्कर असतात